अमिताभ बच्चनचा आखरी रास्ता हा पिच्चर मला खूप चांगला वाटला त्याच्यामध्ये अमिताभ बच्चनचा जो रोल आहे तर बायकोवर अत्याचार होतो आणि मग त्याला जेलात जावं लागते आणि जेव्हा तो पूर्ण काही वर्ष खूप वर्ष तो जेलात काढतो आणि जेव्हा तो बाहेर येतो ते ते कोणालाच माहीत होत नाही पण तो त्याला तो संघर्ष माहीत असते आणि नं नंतर तो बदला घेतो तो मला खूप छान वाटला पिच्चर अमिताभ बच्चन हिरो पण मला आवडते